माझ्या आवडीची सर्वात चांगली रेसिपी बोललात तर चुलीवरचं चिकन ते एकदा मा खाल्लं का तुम्हाला खूप खूप आनंद भेटेल कारण चुलीवरच्या जेवणात जेव्हा आम्ही बनवतो त्या वेळेला त्याच्यात घरगुती पद्दतीने सगळं केलं जातं त्याच्यामध्ये आम्ही बारीक बारीक कांदे चिरून टाकतो बारीक बारीक कांदा चिरावा लसूण बारीक बारीक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतो कोकम कोकमसोबत दही दह्यासोबत थोडंसं तूप आणि तेल अशा प्रकारे ते असतं आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे का आमी जे वाटण आहे ते घरगुती पद्दतीने करतो म्हणजे त्याच्यात मिरच्या शेंगदाणे खोबरं आलं इत्यांदी सर्वांचं वाटण आम्ही पाट्यावर वाटतो त्याच्यामुळे त्या वाटणाला चिकनला लावून त्याला थोडा वेळ तसंच ठेवावं त्याचं पाणी सुटायला लागल्यावर ते चिकन चुलीवरच कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते सगळं वाटण टाकून ते चिकुन आम्ही त्याच्यात भाजून घेतो भाजल्याच्या नंतर त्याच्यात थोडंसा ग्रेवी तयार केला जातो कांदा लसूण बटाटा असे छोटे छोटे पदार्थ टाकून ग्रेवी तयार केली जाते आणि मग नंतर ते चिकन त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला परतवलं जातं आणि मग ते चिकन झाल्यावर त्याचा एवढा छान सुगंध सुटतो का त्याच्या वासानेच माणसाला भूक लागायला लागते आणि चिकन आणि भाकरी यांच्यानंतर आमच्या इथे एक नंबरची रेसिपी आहे